नमस्कार सर आम्हाला काही तांदळाची खरेदी करायची होती तांदूळ खरेदी करायचा होता हं तर काय भाव आहे आपल्याकडे तांदळाचा

हां म्हणजे आमचं कसं आहे आम्ही नेहमीच दर महिन्याला खरेदी करत असतो तांदळाची हां आम्ही असं सार्वजनिक कार्यक्रम घेतो तिथं नेहमीच लागतं आम्हाला तांदूळ तर मग आम्ही मग बल्कमध्येच घेणार आहोत म्हणजे मोठ्या संख्येनंच तांदूळ लागणार आहे आम्हाला अच्छा हं हं

अच्छा नाही सर आपल्याला चारिटीस् साठी असला तरी चांगलाच तांदूळ हवा आहे आपल्याला तर हां जो सर्वांत चांगला तांदूळ असंल आपल्याकडे तो आम्हाला पाहिजे आहे हो अच्छा अच्छा हां तर कोलम कोलमचा काय भाव असणार आहे

अच्छा तर मग तुम्ही जी आम्हाला किंमत देत आहे तर ते मग आमच्यापर्यंत पोहोचवण्याची किंमत देत आहे की तुम्ही आम्हाला येण्याजाण्याच्या वाहनाचा खर्च पण त्याच्यामध्ये वेगळा लावणार की एकत्रच येणार त्याच्यामध्ये आम्हाला हदगावला पाहिजे होतं हे म्हणजे इथून हां जास्त काही दूर नाही आहे पंधरावीस किलोमीटर असंल तर हो मग त्याच्यासाठी किती खर्च किती भाडं लागंल आम्हाला हो हो हं हां हां अच्छा आणि शं शंभर क्विंटलचा घेत असंल तर किती द्याल अच्छा हां हं हं बरं आणि ते माल चढवणे उतरवणे हे सगळं तुमच्याकडूनच केलं जाईल का अच्छा तर तर हां हं हं अच्छा अजून अजून कोणते तांदूळ आहेत आपल्याकडं

हं हं अच्छा अच्छा

ठीक आहे मग असं करा सर तुम्ही की कोलमचे पाठवून द्या आम्हाला हां हदगाव हदगावला तुम्हाला पंचायतच्या समोरच तुम्हाला तिथे उतरता येईल किंवा तुम्ही आल्यानंतर आम्ही तिथं भेट घेऊ

खरं आहे कॅशमध्ये कॅशमध्ये

हो हो ठीक ठीक आहे सर ठीक आहे हो हो चालेल सर मी तुम्हाला येतो तिथे आणि मग बोलूया सविस्तर आपण ओक्के ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद